आमच्या घरी संध्याकाळच्या वेळेला टी व्ही शोमध्ये बिग बॉस बघतात आमच्या घरी संध्याकाळचे जेवण झाल्यावर आम्ही सर्व एकत्र बसून तो टी व्ही शो बघतो तो टीव्ही शो चालू होतो नऊ वाजेला तर आम्ही सर्व नऊ वाजायच्या आधी जेवण करून तो शो बघायला बसतो आम्ही सर्व एकत्र आमची फॅमिली बसते टी व्ही ब टी व्ही शो बघायला आम्ही तो टी व्ही शो बघता बघता झोपतो तो टीव्ही शो मला खूप आवडतो मी त्याचा एकपण शो मिस केलेला नाही आणि मला तो शो बघण्याचे एकमेव कारण फक्त एम सी स्टॅन आहे कारण की तो मला खूप आवडतो तो मला कार या कारणाने आवडतो की कारण की तो खूप भारी गाणी म्हणतो आणि मला त्याची सर्व गाणी आवडतात तर तो बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी पण मला आवडतो आणि गेला तर मला खूपच आवडतो तो तर तो जो शो चालू होण्यापासून तर संपण्यापर्यंत मी त्यालाच बघतो तर त्या शोमध्ये त्यालाच ट्रॉफी मिळालेली आहे आणि जेव्हा तो गेला होता त्या शोमध्ये तेव्हा त्याची सर्व त्याची चेष्टा करत होते पण जेव्हा तो गेला त्या शोमध्ये आणि तो जितला तेव्हापासून सर्व ते त्या त्यालाच बोलतात त्या त्यालाच हे करतात आणि त्याच्यामुळे मला तो आवडतो